गुड आफ्टरनून मॅम काय आहे ते इन्व्हेस्टमेंट करायची होती त्याच्या संदर्भात थोडीशी चर्चा करायची होती कुठलं कोणता ऑप्शन चांगला राहील म्हणजे पोस्टातली बँक घेतली की स्थायी मालमत्ता घेतलेली चांगली राहील पण सेक्युअर कोणतं कुठं जास्त फायदा होईल नाही आता समजा काय पण जर समजा मला अडचण आली लगेच मला पैसे पाहिजे असेल तर काय चांगलं राहील हे एफ डी वगैरे त्याच्यामध्ये तर म्हणजे ठराविक काळासाठी ठेवलेले असतं त्याच्यावर इंटरेस्ट भेटतं आहे पण जर मला म्हणजे अचानक काही लागले पैसे तर मग कोणतं चांगलं राहील आणि हे प्रॉपर्टीचं वगैरे ते कसं म्हणजे म मग ते म्युचुअल फंड्स किंवा यफ डी किंवा आर डी ते चांगलं राहील का हां म मग बँकेत ठेवलेले हां हां पण जर ते पैसे असे ठेवले तर त्याच्यावर टॅक्स लागत असेल ना इन्कम टॅक्स हां हा ह चालेल चालेल मॅम ओके ओके